हां नमस्कार नमस्कार कोण बोलत आहे सर हो हो हो गडा गडा इलेक्ट्रॉनिक्स बिलकुल बिलकुल बोला ना सर सर आपल्याकडे डबल डोअरचे फ्रीज आहेत एकशे पासष्ट लिटरच फ्रीज आहे किंवा डबल डोअरमध्ये तुम्हाला दोनशे तीस लि लिटरचं पन फ्रीज मिळेल एसी अवेलेबलय तुम्हाला काय सध्या सर काय आवशकता आहे सर सध्या काय तुम बरं वॉशिंग मशीन जर आपल्याकडे पाच लिटरची आहे सात लिटरची आहे आणि नऊ लिटरची पण आहे बिलकुल बिलकुल हो हो हो बिलकुल बिलकुल आपल्याकडे व्हरपूलची आहेत मॉडेल सॅमसंगची आहे वॉशिंग मशीन आणि कलर्स देखील तुम्हाला ॲवेलेबल आहेत सर तुम्हाला कलर्स देखील तुम्हाला कुठला आव आवडतं असेल तर ते स्पेसिफिक सांगं सांगू शकता तुम्ही ते देखील मी तुम्हाला देऊ शकतो आणि तुमच्यासाठी खास ऑफर आहे सर सध्या सध्या आपण सध्या इथे सर पंधरा टक्के डिस्काऊंट देत आहोत तुम्ही योग्य योग्य वेळेस फोन केला आहे सर नाही नाही सर आणि आपल्या आपल्या दुकानाची गडा इलेक्ट्रॉनिक्स जी आहे त्याच्यामध्ये खार खासियत आहे की बबा आपण तुम्हाला चांगल्यात चांगली ऑफर देतो सर आणि असं काही नाही की वरून ज्या ऑफर्स देतात ते आम्ही पूर्णच्या पूर्ण खाली देतो सर आपल्याला सर कस्टमरचा संपर्क वाढवायचा आहे कस्टमरची क्वांटिटी वाढवायची आहे आणि एकदा तुम्ही आमच्याशी ॲटॅच झाला ना सर की एकदम घरगुती असते सर तुम्ही नक्की परत परत विजिट द्याल सर आमच्याकडे हो हो हो हं बिलकुल बिलकुल सर हो हो नक्की नक्की करी या सर वहिनींना घेऊन या चांगलं तर चांगले तुम्हाला मी कॉ कॉ क्वालिटीची फ्रीज दाखवतो तुम्हाला जे कंपनीचा आवश्यक आहे सगळ्या कंपनीमध्ये आपल्याकडे ॲवेलेबल आहे एल जीमध्ये देखील आहे ठीक आहे सर ओके ओके बिलकुल बिलकुल येस सर ओके येस येस थँक्यू सर थँक्यू फॉर कॉलिंग येस सर ओके ओके